हां बोला हॅलो हांं हां म्हटलं आम्हाला ते फुलं वगैरे पाहिजेत होते ते गजानन महाराजांसाठी तर तुमच्या कुठं कुठल्या प्रकारचे फुलं असतात मला कमीतकमी पाचसहा किलो पाहिजेत होते अच्छा ठीक आहे मॅडम मग मी जयस्तंभ चौकामध्ये येऊ का फुलं घ्यायला ठीक आहे मॅणम चालेल हो नाही काही लागल्यास फोन करेन मॅडम तुम्हाला हो हो माझी ऑर्डर कन्पम समजा मॅडम मी येतो तिथे हो हो माझी ऑर्डर तुम्ही कन्फम करून घ्या मी येतो तिथे आता मी थोडा फ्रेश वगैरे होतो आणि मी तुमच्या दुकानावर येतो ना माझी फुलं घेऊन जातो तुमच्याकडून आणि थोडा डिस्काऊंट द्या मॅडम मला हो हो होक्के वेलकम मॅडम